मला आणि माझ्या पत्नीसाठी मला फ्रेम दाखवा नाही गोल गोल पण लाईट वेट पाहिजे दोन्ही हो आणि जास्त महाग नको नाही नाही प्रोग्रेसिव दोन्ही दोन्ही प्रोग्रेसिवच राहतील

मी बघतो ना मला फ्रेम आवडल्यानंतर मी पाहातो तसं आणि ते जे नोझल टॅब असते ना हां ते ते नको ते डाग पडतात ते नाकावर तर ते तर तसले नको

नाही तर एक एक एक असं करा एक गोल दाखवा आणि एक चौकन दाखवा एक चौकन म्हणजे माझ्यासाठी

अच्छा च्छा ठीक आहे

अच्छा कलर कलर वेगळ्या वेगळ्या दाखवाल थोडसं चार पाच कलर दाखवाल याच्यात हो हो नाही नाही नाही आधीच डिसाईड करायचं पूर्ण नाही नाही ती नाही आली मी तिला व्हिडीओ कॉल करून दाखून देईल हा ठीक आहे